भारतीय चित्रपट आणि संगीताबद्दल सांगायचं म्हटलं की संगीताचं खूप असं फारसं ज्ञान नाही आहे मला पण मला संगीत ऐकायला आवडतं ते मला सोनू निगम श्रेया घोषाल असे खूप सारे ही सर्वात आवडतं चित्रपट माझं म्हणजे दे धक्का आहे आपलं मराठी चित्रपट त्यातून खूप घेण्यासारखं आहे कशी परिस्थिती आणि आपण मार्ग काढतो पुढे चालतो असं तसंच आहे दिलेलं हो खूप सारं आहे ज्याने की आपण माझा आवडता अभिनेता अशोक सराफ आहे त्याचे खूप पिच्चर मी बघितलेले आहे खूप सारे चित्रपट मी बघितलेले आहे नाना पाटेकर झालं त्यांचे खूप सारे पिक्चर मी जेवढे पण माझ्या माझ्या जन्मापासून बघितले आहेत तेवढे मला खूप आवडलेले आहेत त्यांचं बघायला घेतलं तर असं फारसं एवढं काही नसतं किंवा मग त्यांचे मेन मुद्दे जे असतात त्यांचं हास्य वगैरे त्यांची जी आपण चित्र करण्याची पद्धत वगैरे लोकांना हसवण्याची पद्धत हे खूप आवडतं अभिनेत्री सांगाल तर मला अलका कुबल परत त्यानंतर असे बरेचसे आहेत ज्यानी आता नाव नाही आठवत आहे पण मग अभिनेत्री अलका कुबल तिचा जो फेमस तिचा जो सगळ्यात गाजलेला चित्रपट आहे तो म्हणजे माहेरची साडी हा सगळ्यात गाजलेला चित्रपट होता हो संगीतामध्ये सोनू निगम परत लता मंगेशकर लता मंगेशकरचे गाणे राजेश खन्ना यांचे गाणे ऐकायला खूप आवडतात मला लता मंगेशकर हो अप्रतिम गायक आहेत ते

चित्रपट गीत म्हणाल तर ते एवढं काही आठवत नाही आहे पण मग हो हो हो हो हो हां चित्रपट गीत एक आठवते अशोक सराफचं अश्विनी ये ना हे हे मस्त होतं हो सचिन पिळगांवकर हो अशोक सराफ यांची जी मैत्री दाखवली ती छान दाखवली आहे असे खूप सारी चित्रपट आहे जी मला बघायला आवडतात हं नेना नेंचे कॉम्पिटिटर्स आलेलेस नाही असं वाटतात मला